खेळल्याने माणसाचा आत्मविश्वास आत्मसन्मान वाढतो खेळल्याने बॉडी फिट्स राहते आणि बॉडी मेंटेन राहते ब्लड सरक्यूलेशन चांगलं राहते आणि खेळल्याने जसं की आपली बॉडी मेंटेन राहते आणि बरेच जागी असं आता स्पोर्ट्समध्ये खूप सारेजणं जसे इंटरनॅशनल नॅशनल ह्याच्यावर जातात तर त्याने आपले थोडीशी इज्जत होते आणि आत्मविश्वास वाढतो आणि बरेचसे काही हे होते